यवतमाळ जिल्ह्यात जसे मुख्य जे आर्थिक चालक आहेत आणि जे जिल्ह्यात काही कारखाने आहेत जसे फार्म्स झाले जे फार्म्स आहेत जसे फार्म्स खूप आहेत जसे के आता आपल्या इकडे जे बगीचे आहेत तसे खूप काही बगीचे जसे कोणी लावतात केळाचे बगीचे म्हणजे तिथे फक्त केळंच पिक उत्पादन केले जातात कोणी लावतात आंब्याचे बगीचे कोणी लावतात संत्र्याचे बगीचे असं म्हणजे जे उत्पादन आहे ते उत्पादन असे खूप होतात आणि जे आर्थिक चालक आहे आर्थिक चालक कोणते आहेत जसे आता आर्थिक चालकमध्ये आपले उत्पादन झालं सेवाक्षेत्र झालं हे खूप काही आहेत